हॅलो प्रसन्न हॉटेल ना हां मी मुग्धा बोलते आहे ॲक्च्युली मला एक एक चौकशी करायची होती मला ना मकरसंक्रांतीला म्हणजे दोन दिवस दोन दिवसानंतर जेवण ऑर्डर करायचं होतं एक फंक्शन आहे आमच्या घरी त्यासाठी पण मग त्यादिवशी हॉटेल चालू असणार आहे ना का बंद राहील अच्छा अच्छा चालू आहे मग बरं ठीक आहे तर हां तर मी आता बावधानमध्ये राहते तर तिथे तुम्ही डिलेवरी देऊ शकाल का डिलीवरी चार्जेस लागतील का अच्छा किती लागतील ओके प्लेट्सवर डिपेंड आहे मला साधारण पंधरा ते वीस लोकांचं जेवण ऑर्डर करायचं आहे हो हो अच्छा असं आहे का मग ते झोमॅटो किंवा स्विगी ॲप्स असतील त्याच्यावरून केलेलं बेटर राहील का तुम्ही आम्ही डायरेक्ट तुमच्याकडून घेतो म्हटल्यावर तुम्ही थोडं आम्हाला डिस्काउंटेड रेटमध्ये डिलिवरी चार्जेस द्याल ओके ओके अच्छा चालेल चालेल ठीक आहे आणि मेनूचं मला हे पाठवून देता का वॉट्सअपला स्क्रीनश फोटो की काय काय आहेत ॲव्हेलेबल म्हणजे मी तसं डिस्कस करून घरच्यांसोबत तुम्हाला ऑर्डर देईन हो हो एकदा आम्हाला ते योग्य वाटलं की मी तुम्हाला पाठवून देईन मग आपण त्यानंतर रेट्सवर डिस्कस करू हो हो चालेल चालेल ठीक आहे मी तुम्हाला कळवते मला फक्त त्याचा फोटो पाठवा मेनूचा हो बाय